ग्रामीण भाद्य भागातील शेतकऱ्यांना खरोखर आव्हानांना सामोरं जावं लागतं आर्थिक साहाय्यात विमा पीक संरक्षणाद्वारे जरी सरकार करत असलं तरी कागदपत्राची पूर्णत करण्यातच त्यांचा बराच वेळ जातो आणि संगणक संगणक प्रणालीद्वारे हे माहिती गोळा केल्या असल्यामुळे त्यांना त्याचं शिक्षण नसल्यामुळे बराच काळ त्यात जातो त्यांचा आणि आर्थिक साहाय्य वेळेत मिळत नाहीत आणि काही लोकांपर्यंत ते पोचू शकत नाही अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप नुकसान होतं पिके वाहून जातात आणि अति अति पाऊस अति थंडीमुळे ही पिकांचं खूप नुकसान होतं त्यात पाऊस कमी पडला तरी पिकं येत नाहीत अशा हवामानातील बदलांमुळे त्यांना उत्पन्नाचं काहीच साधन शिल्लक राहत नाही याशिवाय विद्युत प्रवाह खेड्यामध्ये बराच काळ खंडित झालेला असतो मोबाईलची सेवा नीट उपलब्ध होत नाही ही पण त्यांना मदत करणे गरजेचे आहे लहान पातळीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षक दिले झाले कमी वेळात कमी खर्चात कोणती पिकं घेतली जावी याचं त्यांना माहिती नसल्यामुळे ते पिकं घेऊ शकत नाहीत अशा प्रकारे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते